आम्ही सर्व महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात विभिन्न प्रकारचे वेगवेगळे धर्माचे जातीचे लोकं राहतात सर्व सण साजरे करतात दिवाळी ईद नाताळ क्रिसमस जर दिवाळी घेतलं तर दिवाळीमध्ये भरपूर काही सांगण्यासारखं आहे जसं आम्ही दिवाळीमध्ये फटाके वगैरे जाळतो त्यानंतर दिवाळीमध्ये एकमेकांना भेटून एकमेकांच्या घरी जातो आम्ही जास्त तर मामाच्या घरीच जात असतो दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यानंतर कारण की आमच्या स्कूल कॉलेजेसलाही सुट्टी देतात दिवाळीची एक एक दोन महिना त्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय करतो त्यानंतर आम्ही ईद हा सण साजरा करतो ईदमध्ये आम्ही एकमेकांच्या घरी शीरखुर्मा वगैरे पिण्यासाठी भेटण्यासाठी सलाम वगैरे करतो एकमेकांना त्यानंतर आमच्या जे नातेवाईक आहे त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना भेट देतो गळा भेट वगैरे देतो त्यानंतर सर्वप्रथमतः आम्ही नमाज वगैरे ते रमजान महिना ईद म्हणजे हा सण पहिले रमजान महिना राहतो त्यात आम्ही तीस दिवस नमाज वगैरे पढतो त्यानंतर तीस दिवसाच्यानंतर आम्ही ईद हा सण साजरा करतो त्यामध्ये आम्ही एकत्र सर्व मुस्लिम बांधव वगैरे सर्व एकत्र येऊन एकत्र नमाज वगैरे पढतात एकमेकांना भेट देतात आणि चांगल्याप्रकार प्रकारे तो सण आम्ही साजरा करतो त्यानंतर क्रिसमस वगैरेही साजरा करतो